आमच्याकडे काही फ्लॅट सिस्टीम नाहीये आमचे घरच आहेत त्याच्यामुळे आम्ही जागा भरपूर सोडलेली आहे त्यामुळे आम्ही भरपूर बाग केलेली आहेत त्याच्यात काई आंब्याची झाडं आहेत काहीचे चिकूचे आहेत फुलांचे आहेत शो चे झाडं हे आहेत ते मग आम्ही कुंड्या त्याच्यासाठी आणलेल्या आहेत मग प्लॅस्टिकच्या पण चांगल्या आहेत आणि मातीच्या पण चांगल्या कुंड्या आहेत प दोन्ही ह्याच्यात लावले तरी उत्तमच आहेत त्या कुंड्या आणि ते त्याच्यात जास्त मोठे मोठे झाडं लावायचेच नाहीत न त्याच्यामुळे त्या खूप दिवस टिकतात आणि खाली जमिनीत लावायसाठी मोठे मोठे झाडं भरपूर आहेत त्याच्यामुळे कुंड्या पण चांगल्या आहेत आणि जमिनीत पण लावलेले चांगलेच आहेत ते पण जास्त असे मोठे मोठे झाडं नाहीयेत जेणेकरून आपल्या घराला त्याचा काही त्रास होईल मुळं आतपर्यंत जातील हे त्याच्यामुळे शक्यतो मोठे मोठे झाडं लावायचेच नाहीत आम्ही लहान लहानच झाडे लावतोत फुलाचे शो चे आणि एक दोन आंब्याचे